राज्यातील आरोग्यसेवा ही भारताच्या इतर राज्यापेक्षा महाराष्ट्रातील खूप चांगली आहे अत्यंत त्वरित सेवा भेटते जसं की हे यू पी बवा बिहार या इतर राज्यापेक्षा महाराष्ट्रामध्ये हे त्वरित सेवा भेटते आणि गावोगावी आरोग्यसेवा असल्याहोणीचं आहे आणि रात्री बेरात्री कधी पण सेवा भेटते ना खूप मे मोठे पेशालिस्ष्ट हे महाराष्ट्रामध्ये आहेत आमच्या कळमदुरीमध्ये आहेत